मी माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये नेहमी स्किनकेअर हाच प्रकार वापरणे प्रिफर करते फक्त जेव्हा लग्नाला किंवा कोणत्या समारंभामध्ये जायचं असले तेव्हा मी थोडा हेवी मेकअप करते त्या हेवी मेकअपमध्ये मी फक्त फाऊंडेशन आणि कन्सिलर वापरून मेकअप करते बाकीच्या मेकअपचे प्रोडक्ट मी जास्त वापरत नाही माझे स्किन सेन्सिटिव असल्यामुळे मी आधी मॉइश्चुरायझर सिरम लावल्यामुळे कोणताही मेकअप बेस लावत नाही त्या मेकअपमध्ये मी रोज मेकअप झाल्यानंतर किंवा कोणत्या समारंभातून आल्यानंतर आधीच चेहरा धुते आणि नंतर मॉइश्चुरायझर लावते त्यामुळे माझ्या स्कीनवर जास्त पिंपल्स किंवा काही येत नाही मी काही चुकीच्या मेकअप्स प्रोडक्ट वापरल्यामुळे मला त्याची एलर्जी झाल्यामुळे मला भरपूर पिंपल्स आणि स्किनकेअर चुकीचे वापरल्यामुळे सुद्धा पिंपल्स येण्याची शक्यता जास्त असते ते मला आली होती नंतर मी मेकअप कधी कधी केल्यामुळे जास्त त्याचा धोका राहत नाही मी भरपूर प्रकारची प्रोडक्ट वापरते त्यामध्ये कन्सिलर असो ब आणि फाऊंडेशन असो हो माझ्या शेडचं मी वेगवेगळ्या कंपनीचं वापरलं आहे मी एकदा किंवा दोनदा स्कीन्स स्किनकेअर करते आणि नंतर कुठे जायचं असल्यानंतर टचअप करते किंवा मेकअप केल्यानंतर टचअप करते मला मेकअप करायला भरपूर आवडतो त्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे हेअरस्टाईलसुद्धा शिकली आहे वेगवेगळ्या प्रकारचे मेकअपसुद्धा शिकली आहे मी दैंनदिन जीवनामध्ये पण जास्त मेकअप नाही केला तरी मला साधं कुठे बाहेर जरी जायचं असलो तरी मी थोडा मेकअप लावूनच जाते त्यामुळे मला मेकअप करायला आवडल्यामुळे मी भरपूर ठीक ठिकाणचे वेगवेगळे प्रोडक्ट्स जमा केले आहे ज्याच्यामुळे मला नवीन नवीन प्रकारच्या प्रोडक्सची माहिती मिळते व वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानही मिळते वेगवेगळे यूटूबवरून किंवा ऑनलाईन कोणत्याही प्रकारचे मी ऑफलाईनसुद्धा काही कोर्स शिकून घेतले आहे ज्याच्यामध्ये मेकअप कसा अप्लाय केला जातो कितीदा अप्लाय केला जातो हेही शिकून घेतले आहे त्याच्यामुळे माझं ज्ञानही वाढलं आहे आणि माझी प्रॅक्टिसही भरपूर झाली असल्यामुळे मला ठीकठाक प्रकारचा मेकअपही करता येतो